पहिले टेक्नॉलॉजी नव्हती पहिले बुकिंग हॉटेल बुकिंग प्रवासाचे अपडेट हे काहीच नव्हतं आता आता खूप चांगलं झालेलं आहे टेक्नॉलॉजी आली नवीन नवीन ॲप आपल्याला आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करून आपण त्या ॲपचा साह्यता घेऊन राहलो जशी की ट्रेनची ॲप आपल्याला समजते ट्रेन किती टाईमिंगला प्लॅटफॉर्मवर येऊन राहिली कुठून निघाली कोणची ट्रेन आहे किंवा त्याच्यानंतर कोणची ट्रेन येणार आहे ते ते सगळं आपल्याला माहीत पडते ट्रेन ॲपमुळं आणि रेड बस रेड बस ही ट्रॅव्हल्स आणि रेड एस टी याच्यासाठी पण खूप चांगली आहे आपण ती बुक करू शकतो बुकिंगसाठी अव त्याच्या त्याच्याच्यानं आपले टाईमपण वाचते अजूक पैसेपण वाचतात डिस्काऊंटपण असते अजूक त्याच्यानंतर महामंडळाच्या एसट्या ते राहतात ते पण बुकिंग करू शकतो त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ही खूप चांगली आहे म नवीन काही घडवू शकलं या जगामध्ये आपला टाईमपण वाचवते पैसेपण वाचवते आणि एकदम जोखीम उठवायचं काही असं काही नाही